माझ्याकडे शेती आहे पण दोघं तिघं भाऊ असल्याच्याने तेवढं शेती कमी आहे पण तरी पण आम्हाला काही मिळत नाही शेतीमध्ये शेतीला खूप खर्च या लागते पण तरी पण आमचा बिझनेस म्हणून आम्ही छोटा मोठा बिझनेस करत असतो शेतामध्ये कापूस सोयाबीन तूर वगैरे सगळं टाकत असतो आम्ही चणा गहू पण त्यांला एवढा खर्च येते की खूपच खर्च येते पण आपले म्हणजेन आम्हाला दुसरं काही उद उद्योगच आहे नाही शेतीशिवाय म्हणून आम्ही शेतीतलंच काम करत असतो पैसे खूप लागते पण करते आम्ही पण एक पोटासाठी म्हणून आपले तेवढं करत असतो तर कापूस वगैरे निघते पण एका सुईनच निघते तुरीला पण तूर येते तर एका सुईनच येते पैसे वगैरे राहात नाही तेवढे प कर्ज बाजारी होऊन करत असतो शेतीसाठी कसं आहे कर्ज घ्यावं लागते कर्ज घेतलं की मग शेती चालवा लागते आणि मग एकदमच पैसा एका सुईनी येते शेतीचा पैसा मग पैसा आला की आम्ही शेतात देतो छोटासा असा बिझनेस म्हणून आम्ही भाजीपाला मेथी सांबार पालक वांगी मिरची हे सगळे आम्ही शेतात लावत असतो आणि तो छोटा मोठा बिजनेस आम्ही बाजारात नेतो विकायला शेती भाजीपाला आणायचा न्यायचा शेतामध्ये स्वत च जायचं राबराब कष्ट करायचे उन्हातानामध्ये आम्ही करत असतो शेतीतलं सगळं काम करत असतो आणि उपास तापास असला तरी चालेल पण जातो शे शेतीशिवाय आम्हाला उप मार्गच नाही दुसरा पावसाळ्यात उन्हाळ्यात हिवाळ्यात सगळं सगळ्याच ऋतूमध्ये आम्हाला काम करावंच लागते